चित्रकला माझा फेव्हरेट सब्जेक्ट असल्यामुळे आम्हाला नेहमी नेहमी असं विचार यायचा की कधी आमचे बोरिंग पिरिअड संपतात आणि कधी कधी चित्रकलेचा वर्ग सुरु होतो कधी आम्ही सुट्टी असली रविवार वगैरे असला की कार्यशाळेत जायला आम्हाला खूप आवडत होतं तर आम्ही ते वाट वाट पाहत होतो त्या दिवस दिवसाची कधी सुट्टी येईल आणि कधी आम्हाला तिथे जायला मिळेल कारण की चित्रकला करणं खूप असं मस्त आणि असा खूप चांगला अनुभव होता तो खूप मजा यायची वेगवेगळ्या कलर्सला मिक्स करणं त्याच्यापासून कोणता कलर बनतो बनतो त्याच्यावर एक्सपेरीमेंट्स करणं आणि बनलं की खूप असं चांगलं वाटायचं मनाला मस्त चित्र वगैरे काढणं त्याच्यानंतर ते जे वॉटर कलर्स वगैरे लागतात काही ब्रशेस वगैरे असतात त्याचा उपयोग करणं तर या सगळ्या गोष्टी खूप आवडायच्या आणि त्या सगळ्या गोष्टी आम्हाला मस्त चित्रकलेच्या वर्गामध्ये शिकवल्या जायच्या ते चित्रकलेचे जे आमचे टीचर होते ते पण खूप चांगले होते असं नवीन नवीन फुलं वगैरे नेहमी आमच्यासाठी घेऊन यायचे मग आम्ही बघून बघून ते छान काढत होतो खूप मजा यायची